तसा शब्द आवडीचा म्हटला तर पगार हा शब्द जरी छोटा आहे पण खूप सुंदर आहे म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी त्याला म्हण म्हटली जाते जसं मूल जन्माला आल्यापासून पालकांना चिंता असते की त्याचं कसं होणार मग त्याची अंगभूत कौशल्ये सोडून भरमसाठ नवीन नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची घाट असतो कारण मोठा होऊन शिकेल सवरेल आणि चांगला पगार मिळवेल पोरगं मोठं झालं की करियरच्या सुरुवातीलाच प्रत्येक नोकरीला जणू काही विशारत असतात तर जिकडे तिकडे जिकडे पगार जास्त मिळाला तिकडे जातात आणि हा पगार शब्द खूप महत्त्वाचा आहे जीवनामध्ये कारण की त्याच्यावर सगळी आपलं भविष्य अवलंबून असतं पगार मिळाला त्याचे खर्च पाणी आणि आपण आपल्या ह्या महाराष्ट्रात जे करतो आणि ते मराठी मायबोली भाषा आपण मराठीमध्ये काम करताकरता शासकीय काम जे आहे सगळं मराठीत होतं आणि आपल्या मराठीचा आपल्याला अभिमान वाटतो की आपण आपल्या ज्या मातृभूमीत जलमलो त्याच हेच्यातनी आपण त्या भाषेमध्ये काम करतो आणि ती भाषा आपण बाकी इकडे तिकडे पण आपण त्याचा प्रचार करतो तर याचाच आपल्याला अभिमान वाटतो